साई कॅब ऑफिसमधून बोलता का मला एक इन्क्वायरी करायची होती आम्हाला महाबळेश्वरसाठी जायचं आहे त्यामध्ये आमचे एक टोटल दहा लोकं आहे त्यामध्ये मला दोन कॅबची आवश्यकता आहे तर मला आपल्या ऑफिसकडून कॅबची माहिती कळेल का की एका गाडीमध्ये चार लोकं बसली पाहिजे दोन फॅमिल्या आहे आमच्या एका गा गाडीमध्ये चार लोकांची फॅमिली चार आणि एका याच्यामध्ये सहा लोकं लोकं बसले पाहिजे अशा दोन कॅबची आवशकता असल्यावर त्यांची तुमच्याकडे किती कॉस्ट लागेल आणि किती तुम्ही पे करसाल याच्याविषयी मिळेल मला थोडीशी माहिती मिळेल का